सध्या तुमच्या कॉलेजमध्ये ॲडमिशनची प्रोसेस सुरू आहे तर त्या प्रोसेसबद्दल काय सांगाल सध्या ॲडमिशनच्या प्रोसेससाठी नीट ॲपियर कंपलसरी आहे आणि बारावीमध्ये निदान पन्नास टक्के तरी मिळायला पाहिजे अशी पहिली स्टेप आहे त्यानंतर सी ए टी रजिस्ट्रेशन चालू होतं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर त्या कालावधीनंतर आठ दिवसांचा कालावधी असतो आणि त्यानंतर तुम्ही प्रेपरन्स राऊंड म्हणजे ओपन होतं त्या प्रेपरन्स राऊंड भरायचा प्रेपरन्स राऊंड चार दिवसांचा कालावधी असतो त्या प्रेपरन्स राऊंड कंप्लीट झाल्यानंतर राऊंड लागतात राऊंड त्या आठ दिवसात लागतात आठ दिवसानंतर राऊंडमध्ये जर तुमचं नाव आलं ज्या दिवशी राऊंड लागेल त्यात राऊंडमध्ये तुमचं जर नाव आलं जर तुम्ही कॉलेजमध्ये येऊन ॲडमिशनची ऑनलाईन प्रोसेस करू शकता ॲडमिशनच्या ऑनलाईन प्रोसेससाठी डॉक्युमेंट्स म्हणजे सिलेक्शन लेटर नीट रजिस्ट्रेशन फॉम नीट स्कोअरकार्ड एस एस सीचं बोर्ड सर्टफिकेट मार्कशीट एच एस सीचं बोर्ड सर्टफिकेट आणि मार्कशीट त्याचबरोबर गॅप असेल तर गॅप सर्टफिकेट मेडिकल फिटनेस जसं ॲनॅक्शर एचनुसार त्यांच्या फॉरवॅटमध्ये दिले असेल ते लागतं त्यानंतर आधार कार्डची झेरॉक्स फोटोज आणि ही प्रोसेस पूर्ण झाल्यानंतर सगळे स्कॅनिंग डॉक्युमेंट्स अपलोड करावे लागतात अपलोड डॉक्युमेंट्स झाल्यानंतर त्यानंतर तुम्हाला रिस्पेक्टिव्ह म्हणजे जे काही ट्यूशन फी असेल तुमची त्यानुसार चेक द्यावा लागतो चेक आम्ही ऑनलाईन अपलोड करतो आणि नंतर ॲडमिशनची प्रोसेस पूर्ण होते ॲडमिशनची प्रोसेस झाल्यानंतर तुम्हाला एक ॲडमिशन कन्फर्मची रिसीट दिली जाते त्यानंतर तो फॉर्म भरल्यानंतर तुम्ही लगेच स्कॉलरशिपची जी गवर्मेंट स्कॉलरशिप आहे महा डे बी टीकडूनची मिळते त्यानंतर तो फॉर्म तुम्ही भरू शकता त्यासाठी आवश्यक डॉक्युमेंट्स म्हणजे कॅप सर्टफिकेट कॉलेजकडून घ्यावं लागतं त्यानंतर ॲडमिशन कन्फर्म झाल्याची रिसीट त्याचप्रमाणे त्या वर्षाचा वार्षिक उत्पन्नाचा दाखला लागतो एवढं सगळं करून तुम्ही महा डी बी टीवर स्कॉलरशिचा फॉर्म भरू शकता आणि त्यानुसार स्कॉलरशिप म्हणजे ओपन कॅटागरीजसाठी आणि ओ बी सी कॅटागरीसाठी फिफ्टी पर्सेंट स्कॉलरशिप मिळते एस सी एस टी व्ही जे एन टी आणि एन टी यासाठी हंड्रेड पर्सेंट स्कॉलरशिप गव्हर्मेंट देतं अशी एकंदरीत पूर्ण स्कॉलरशिपची तसेच ॲडमिशनची प्रोसेस आहे त्यामध्ये ह्या गोष्टी महत्वाच्या आहेत